कुठलेही काम करताना गाण्यांचा आधार हा जीवनामध्ये आवश्यक असतो कारण गाण्यांशिवाय जीवन हे अधुरं आहे आणि जीवनातील कुठलेही कामं करताना गाण्याचा आधार घेतल्यास ते काम सोपं आणि सरळ जाते शाळा शाळेमध्ये कुठलेही गाणे हे अतिशय अभ्यासासाठी उपयुक्त आहे सहज सोपा अभ्यास गाण्यांमुळे होऊ शकतो असे मला वाटते